ऋतूबदलाचा जसा आपल्याव परिणाम होतो त्याचप्रमाणे पक्षी प्राणी झाडं रोपं अशा प्रत्येक गोष्टींवर प्रत्येक सजीवांवर या हवामानाचा किंवा ऋतूबदलाचा परिणाम होत असतो म्हणूनच आपण हिवाळ्यात जी रोपं छान बहरलेली हिरवीगार असतात अशा काळात त्यांना भरपूर फुलंसुद्धा येतात आणि उन्हाळा सुरू झाला की वसंत ऋतूचे आगमन होतं आणि अचानक ही सगळी जी रोपं आहेत ती माझ्या बागेतली रोपं अचानक वाढ खुंटल्यासारखी होतात फुलंसुद्धा येईनाशी होतात हवा बदलाचा या रोपांवर माझ्या बागेतील रोपांवर कोणत्याही पद्धतीचा परिणाम होऊ नये वाईट दुष्परिणाम होऊ नये यासाठीच मी माझ्या आरोग्या प्रमाणेच माझ्या रोपांचं नियोजनसुद्धा करते आणि त्यांची काळजीसुद्धा घेते त्यासाठीच वर्षानुवर्षे माझ्या बागेतील रोपांची मी अगदी छान काळजी घेऊन ती नेहमीच हिरवीगार कशी राहतील त्यांना भरपूर फुलं कशी येतील यासाठी काही सोपे उपाय करते आणि योग्य ते नियोजन करते त्यासाठीच मी काय करते रोपांची वाढ जी आहे ती वाढ अचानक खुंटत आहे असं जर माझ्या निदर्शनास आलं तर मी काय करते सरळ ते रोप काढते आणि एका दुसऱ्या नवीन कुंडीमध्ये नवीन मातीसह ती व्यवस्थित लावते माती बदलल्यामुळे रोपाला चांगलं पोषण मिळतं आणि त्यांची वाढसुद्धा भराभर होण्यास मदत होते हे करत असताना एखादं चांगलं जर खत मला मिळालं ज्यामध्ये शेण खत असेल किंवा इतर कोणतीही खतं असेल यांचा चांगला फायदा होण्यास मदत होत असेल तर मी या खतांचा निश्चितच वापर करते आणि या रोपाला रोपांच्या मुळांना हवा कशी लागेल यासाठी मी फार प्रयत्नशील असते हिवाळ्यामध्ये होतं काय की रोपं जी आहे ती रोपं किंवा त्यांची काळजी जात घेतली नाही तर ती अतिशय कोमेजून आपण एवढी वर्ष म्हणजे अक्षरशः वर्षभर आपण त्यामागे प्रयत्न करत असतं किंवा त्या पाठीमागे आपण मेहनत घेत असतो ही मेहनत पूर्णपणे फुकट जाते म्हणूनच घरातील तापमान जे आहे ते तापमान कश्या पद्धतीने नियंत्रित राहील यासाठी मी कटाक्षाने प्रयत्न करते बहुतेक घरातली झाडं जी आहे ती झाडं तापमानातील बदलांमुळे टिकून राहू शकत नाहीत म्हणूनच घरातील तापमान जे आहे ते तापमान कसं नियंत्रित राहतील राहील यासाठी मी प्रयत्न करतो तसंच या दरम्यान हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये आद्रता निर्माण होते आणि ह्या आद्रतेचे मी निरिक्षण करते जर माझ्या घरगुती वनस्पतींना थंड हवामानाची गरज असेल तर ती झाडं व्यवस्थित वाढत असेल तर ती झाडं ओलंसर ठेवल्याने झाडं चांगली वाढण्यास मदत होते त्याच पद्धतीने या रोपांवर धूळ साचत असेल किंवा त्यांची छिद्र जर बंद होत असतील तर अशा पद्धतीचे प्रकार जेव्हा होतात तेव्हा त्यामुळे कीटक त्या झाडांवर येऊ शकतात आणि म्हणूनच ही जी रोपं आहे ती रोपं स्वच्छ ठेवण्याचा काम मी करत असते त्याचबरोबर रोपांची खराब झालेली किंवा रोगट पानं जी आहे ती पानंसुद्धा मी काढून टाकते त्याचबरोबर घरामदे व्यवस्थित पद्धतीचा सूर्य प्रकाश कसा येईल आणि तो झाडांना कसा मिळू शकेल यासाठी मी प्रयत्नशील असते खिडक्यांमधून येणारा थंड वाऱ्याकडे लक्ष ठेवून ती जी रोपं आहे ती रोपं सूर्या ब म्हणजे हवामानाबरोबरच किंवा त्या खिडकीतनं येणाऱ्या हवेबरोबरच ती सूर्यप्रकाशात कशी राहतील याकडेसुद्धा मी कटाक्षाने लक्ष देते परंतु काही झाडं जी आहे ती काही झाडं थेट सूर्यपकाशात आल्यानीसुद्धा खराब होतात म्हणूनच या रोपांना प्रकाशाच्या आवश्यकतेनुसार योग्य सूर्यप्रकाश कसा मिळेल याची मी काळजी घेते त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये माझ्या घरातील झाडांना कमीत कमी पाणी म्हणजे पाण्याचं योग्य प्रमाण कसं मिळू शकेल याकडे मी प्रयत्न करते कारण हवामानामध्ये आद्रता असल्यामुळे किंवा थंडावा ओलसरपणा असल्यामुळे झाडांची मुळं जी आहे ती मुळं पूर्णपणे नष्ट होऊ शकतात किंवा ती कुजु शकतात अशा पद्धतीने ही मुळं कुजू नये यासाठी मी हवा हिवाळ्यामध्ये त्यांना कमी प्रमाणात किंवा त्यांना योग्य प्रमाणामध्ये पाणी देण्याचा प्रयत्न करते त्याच पद्धतीने हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण फुलझाडं जर आपल्या घरामध्ये असतील तर ती फुलझाडंसुद्धा योग्य पद्धतीने काळजीपूर्वक त्यांची निगा राखणं गरजेचं असतं यासाठी त्यांचा नैसर्गिक हिरवेपणा जो आहे तो हिरवेपणासुधार टिकून राहण्यासाठी आणि जमिनीतील माती किंवा त्याचा पोत सेंद्रिय खत जी आहेत किंवा सूर्यप्रकाश आहे याचा पुरेशा प्रमाणामध्ये वापर कसा मिळू शकेल यासाठी मी प्रयत्नशील असते अशा पद्धतीने हिवाळ्यामध्ये जर आपण योग्य पद्धतीने मी माझ्या झाडांची काळजी तर घेतेच आणि त्यामुळेच माझ्या झाडांच्या क रोपांचं काळजीपूर्वक मी नियोजन केल्यामुळे किंवा त्यांची काळजी घेतल्यामुळे ती झाडं हिवाळ्यामध्येसुद्धा व्यवस्थित पद्धतीने फुलं देऊ शकतात किंवा त्यांचा हिरवेपणा जो आहे तो हिरवेपणासुद्धा टिकून ठेवण्यास मदत होते अशा पद्धतीनी हिवाळ्यामध्येसुद्धा काळजी घेण्यात मी माझ्या न प्रयत्नशील असतेच